मी मराठीत असं घरातल्या घरातलेच माझे मराठी असल्यामुळे मी घरातच शिकलो त्याचबरोबर बोलायला शिकलो त्याचबरोबर शाळेमध्ये मी मराठी मीडियमला असल्यामुळे मला मराठी शिकण्यात सोपं झालं तसेच मला माझ्या भाषेवर खूप अभ अभिमान आहे आणि मला माझ्या भाषेवर खूप अनुभव आहे